हं बोला अरंं का म्हणते भाऊ जेवलास का हो झालं का म्हणते हालचाली हो का अरे तू टॉकीजवर पिच्चर बीच्चर पहाय लगीत नाही गेला का तो आहे तो कोणतं पिच्चर आहे बा हं सैराट सैराट अरे काय रापचिक पिच्चर आहे चांगले आहे हे केली डायेक नं का त्यातलंं वर्किंग का त्यात परश्या मला त्या रंगा लंगड्याचा रोल एक नंबर वाटलं यार हाव तसे डब्बे पोट्टे पाहिजे हावते असे मधी तुला काय आवडलं त्याच्यातलं हं मल ते तर काय ते पोट्टं पोहायला जातेत न ते बढीया वाटते

हो एक नंबर तुला त्याच्यातले हिरो कोणता आवडता हो का न अर्ची नाही का अच्छा हो त्याच्या मामानं त्याला मारलं म्हणते ना

आरं काही अत्ता पडेना बा त्याचं अजून

काहीच नाही आहे झालं दोन मिंटं आणि ठीक आहे मग हो